नागपूर जिल्ह्यामध्ये आख्यायिक कथामध्ये सांस्कृतिकमध्ये म्हटलं तर आख्यायिका कथामध्ये म्हटलं तर दीक्षाभूमी आहे यामध्ये इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एक छप्पन्न साली बुद्ध धर्माची दीक्षा चंद्रमणीच्या हाताने दिलेली होती आणि त्यामध्ये दुसरं स्थान म्हटलं तर रामटेकमध्ये नगरधन किल्ला आहे शिंदेशाहीतला त्यामध्ये प्राचीन काळीन खूप त्यामध्ये असलेले किल्ला आहे किल्ल्यामध्ये प्राचीनकाळी मिळ मिळालेले मूर्ती दिग्गज् सोने नाणे आणि त्यामध्ये बंदूक वगैरे पुरातत्व काळामधले जे काय अवशेष सापडलेले आहेत त्यामुळे तिथे राजारामाचा किल्ला वगैरे आणि तिकडे समोर गेला तर खूप असा म्हणजे वातावरणामध्ये चेंज असलेले फार असं प्लॅन्ड वगैरे आहे अशाप्रकारे इथे व्याख्यान वगैरे दोन चार ठिकाणं आहेत